आमचं वास्तव्य ठाणे शहरामध्ये आहे आणि ठाणे शहराबद्दल पूर्वी मला फारशी माहिती नव्हती पण अलीकडेच एक पुस्तक पेरीप्लस ऑफ हिंदुस्तान हे पुस्तक वाचलं मी आणि मला त्याच्यातून ठाण्याबद्दल नवीनच माहिती कळली की मुंबई ही नंतर स्थापन झालेली आहे परंतु ठाणं हे खूपच प्राचीन आहे म्हणजे किती प्राचीन म्हणावं इज हजार वर्षापूर्वीसुद्धा ठाणं या शहराला महत्त्वाचं ठिकाण समजलं जायचं ठाणं आणि कल्याण कारण या बाजूची ठाण्याची खाडी ही खूप महत्त्वाची होती आणि त्या पुस्तकामध्ये मला असं कळलं की इथे पोर्चुगीज आले आणि मग त्यांनी त्यांच्यामध्ये काही आपापसातल्या वैमनस्यातून किंवा दुसऱ्या कोणी प्रवासी आला आणि मग त्यांनी त्या वैमनस्यातून त्यांना शिक्षा वगैरे कशा दिल्या आणि मग ते कोणत्या जागेवर दिल्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर ठाण्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढलं आहे म्हणजे ठाणं हे किती प्राचीन आहे त्याची कल्पना त्या गोष्टीतून मला लक्षात आली